घरात बसून खेळायचे म्हणजे जसं कॅरम आहे किंवा बुद्धिबळ आहे तसंच आता नवीन खेळ म्हणजे बिजनेस जो व्यापार म्हणजे ज्याच्यामधून आपल्याला एक बिजनेसची म्हणजे लहानपणापासून जर आपण म्हणू की एक बेस म्हणून समजला जसं आपण एक बिजनेस गेम खेळून आपल्याला त्याच्यातलं काही थोडं नॉलेजही मिळतं त्यामुळे आता बिजनेस खेळ सापशिडी हे आता जसे बसून कसं आपण मोबाईलवर दोन व्यक्तींमध्ये पण आपण ते खेळू शकतो